रेडिओ रेडिओमुळे मराठी भाषेमध्ये आपल्याला रेडिओमध्ये मराठी बातम्या मराठी गाणे व मराठीमधील असणारे नाटक व कथा व भाषण आपल्याला ऐकण्यात मिळतात टेलिव्हिजन टेलिव्हिजन म्हणजे मराठी टी व्ही मराठी सीरिअल मराठी कार्यक्रम एखादी मराठी नाट्य काय असे मराठी आपल्याला पिच्चर आहे मराठीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मराठी भाषा त्यातील आपल्याला असणारे व आपल्याला काही शिकणारे त्यात आपल्याला अनेक हे मिळतात तसं मु मुद्रता मुद्रता म्हणजे न्यूजपेपर पेपरमध्ये मराठी बातम्या मराठी बातम्या त्याच्यामध्ये मराठीमधील येणाऱ्या बातम्या तसे कुठल्या ठिकाणी काय होत आहे काय कुठले जाहिरात आहे जाहिरात असतील व कुठल्या कंपनीची ॲड आहे आणि कंपनीमधील प्रोडेक्ट तसेच कुठले बी झाले आपले प्रोडेक्ट म्हणजे जेवणाचे या आपल्या घरगुती वापरणाऱ्या वस्तू पाय आपण मराठीमध्ये पेपरात जाहिरात देऊ शकतो देऊ शकतो आणि आपण त्या पेपरामधील आपल्याला मराठी वाचणारे व आपल्याला मराठी पेप्रातील इतर सर्व राज्यातील घडामोडी आपण मराठीमध्ये वाचू शकतो तसे गुजरात झाले या कुठल्याबी स्टेट राहूदे त्याच्यात आपल्याला मराठी भाषेचा उपयोग त्या पेपरामध्ये असतो आणि आपल्याला सगळी मराठीमध्ये मुद्रता जे आपल्याला ठळक बातम्या हे आपल्याला बघायला भेटतात वाचायला भेटतात तसं मुद्रतामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणातली आपल्याला माहिती मिळत राहते आणि त्याच्यातून आपल्याला अनेक गोष्टी समजतात व त्याच्यामुळे आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळते आणि आपण ते एकदम चांगल्या प्रकारे समजू शकतो व त्याची आपल्याला चांगला उपयोग रेडिओ आणि टेलिव्हिजन आणि मुद्रता ह्याच्यातून आपल्याला मराठी भाषेचा खूप खूप चांगला उपयोग होतो आणि त्याच्या आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात